एकदा आमच्या गावामध्ये अशी घटना घडली की रस्ता रोको आंदोलन होता तर त्यामध्ये सगळे लोकं जमा झाले होते एका ठिकाणी तर मग जमा झाल्यानंतर शिवसेनावाल्यांनी एस सीवाल्या लोकाईले मारा डेरा काही असे म्हणला म्हणजे तर मग हे एस सी लोकं येच्या जागी जमा होऊन साऱ्यांनी त्यांची मग त्यांचा म्हणजे झगडाच झाला झगडा झाल्यानंतर मग ते लोकं शिवसेनावाले लोकं विहारात येऊन साऱ्यांनी म्हणजे मूर्तीची विटंबना केली तेव्हा मग विटंबना केल्यानंतर मग लोकं बावरले ते लोकं मग त्यांनी काय केलं यांच्यावर दगडफेक केला होता दगडफेक केल्यानंतर मग एस सी लोकं घाबरले घाबरून ते एका ठिकाणी जमा झाले जमा होऊन ते घाबरत होते खूप पण हे अशी वाईट गोष्ट व्हायला नाही पाहिजे होती तर ते आता घडून गेली पुष्कळ दिसाची गोष्ट आहे ही